चित्रपटामध्ये आत्तापर्यंत होळी किंवा रंग याच्या विषयावर अनेक गाणी चित्रित झालीयेत सगळीच गाणी चांगली असतात प्रत्येक गाण्याचं काय काय वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये धमाल होळीची मजा रंगपंचमींची मजा रंगांचा सण म्हणून खूप महत्त्व आहे पण त्याच्यामध्ये एक दोन गाणे मी नक्की सांगेन कारण कि अमिताभ बच्चन त्यांच्यावरं चित्रित झालेलं रंगबरसे चुनरी हे जे गाणं आहे ना ते गाणं फार महत्त्वाचं आहे कारण एक एक जोश ज्याला आपण म्हणतो होळीचा तो त्या गाण्यामध्ये आहे त्यामुळे हे गाणं खूप आवडतं त्याचबरोबर अलीकडच्या काळातला एका मराठी चित्रपटामध्ये आज होळीच्या रंगात दंग नावाचं एक गाणं आहे सगळे मराठी कलाकार त्या गाण्यामध्ये आहेत आणि मुंबईतल्या विशेष करून चाळींमध्ये जे होळीचं वातावरण असतात किंवा रंगमचमीचं वातावरण असतं ते वातावरण खऱ्या अर्थने एका जल्लोषामध्ये उत्साहामध्ये सगळे जण रंग खेळता आहेत असं त्या संपूर्ण गाण्यामध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की होळीच्या प्रसंगावर ते गाणं मला फार आवडतं आणि आनंद देतं